वाचनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मी सर्व प्रकारचं साहित्य वाचतो जसं की वर्तमानपत्रापासून एखादा वैचारिक लेख असेल लेख संग्रह असेल ललित लेख संग्रह असेल किंवा प्रबोधनपर साहित्य असेल तसं कोणताही विभाग किंवा कोणताही विषय हा मला स्पृश्य नाही एकंदरीत प प्रत्येक शैलीचे पुस्तकं मी वाचत असतो कवितासंग्रह असतील कथा नाटकं आत्मचरित्र एकांकिका असतील इव्हन तुमच्या शॉस स्टोरीज असतील ह्या सगळ्या प्रकारचं साहित्य जे म्हणजे जे हातात पडेल ते मी सगळं वाचण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो किती समजलं आहे किती आकलन झालं आहे हा माझ्या माझ्या पद्धतीनं त्याचा ॲनालिसिस करण्याचा एक भाग आहे आणि जर समजा जर आयुष्यभर फक्त एकाच शैलीची पुस्तकं वाचायचं जर विचार केला तर मी कविता निवडीन कारण कविता ह्या कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारं एक समृद्ध वाङमय प्रकार आहे असं मला वाटतं कारण की आणि कविता कवीनं जरी त्याची त्याची कविता असंल तर ज्यावेळी कविता पूर्ण होते तर ती एक एकंद युनिवर्सची कविता होती म्हणजे ती विश्वाची कविता होती असं मला वाटतं खाली जरी कवी ची सही असली तरी त्यातल्या भावना त्यातला एकंदरीत अनुभव त्याची शब्दशैली त्याची लकब हे सगळं विचार करता की ते फक्त कविता ही कवीची राहत नाही तर ती त्या त्या समकालीन जगाची कविता ठरते असं मला मनापासून वाटतं या शैलीतले तुम्ही जर अलीकडं मी वैभव जोशींची काळ सरकत चालला आहे किंवा मी वगैरे म्हणा असे दोन कविता संग्रह अलीकडेच मी वाचन वाचले त्यात अलीकडच्या एकंदरी डिजिटल विश्वातले जे आपण जे म्हणतो की एक लाईफ मेट्रोसारखं धावतं आहे माणूस त्याच्या पाठीमागं धाय धावतो आहे याचे एकंदरीत सगळा अवकाश त्यांनी त्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे साधी गोष्ट आहे की आत्ता की तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर तुम्ही जिवंत आहात असं आपण म्हणू मग त्यांनी त्यावरती पण एक छान कविता केलेली आहे की तुम्ही वॉट्सअपवर आहात तर मी तुमचा आहे दररोज सकाळी तुम्हाला आहे पाठवेन मेसेज पाठवेन मी कुठलाही मेसेज केला तरी तुम्ही याला न वाचताच फॉरवर्ड करेन म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी आपण एकंदरीत कसं जगतो आभासी विश्वालाच कसं खरं आपलं विश्व मानतो अशा पद्धतीने त्यांच्या कवितेत संदर्भ येतात शब्दांची त्यांची निवडसुद्धा अचूक असते म्हणजे एकंदरीत जे पर्सनल ते युनिवर्सल अशा अंगानं त्यांची प्रत्येक कविता ही आपली आहे असं वाटतं किंवा मी कुठे म्हणालो मला दे अढळ पद गगनातलं की माणसाच्या हृदयात स्थान दे रे ईश्वरा म्हणजे मला चंद्र सूर्य तारे वगैरे मला नको की मला एक माणूस म्हणून एक मनात छोट्याशा कप्यात मला जागा दे अशा पद्धतीच्या त्यांच्या एकदम चारोळी जरी असली तरी ती अर्थपूर्ण असते आणि प्रत्येक कवितेत मग थोडक्यात एक गोष्ट असल्यासारखी त्यांची मला प्रत्येक कविता वाटते की त्यात त्यांनी एक छान पद्धतीनं गोष्ट सांगितलेली आहे की माझी असो तुमची असो कुणाची पण असो परंतु एक छान गोष्ट ते सांगतात एखाद्या साध्या सोप्या शब्दात तुमच्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मला अलीकडे वाचलेले कविता संग्रह मी वैभव जोशींचं मी नाव सांगेन आणि अजून जर सांगितलं तर मला प्रफुल्ल शिलेदारांचं एक पुस्तक त्या दिवशी एक मिळालं की हरवलेल्या पुस्तकांचं वस्तूंचं मिथक म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण प्रत्येकजण वस्तूच आहोत आणि कुठं ना कुठं तरी हरवलेलो आहोत बरोबर म्हणजे आता माणसाचं वस्तूकरण पण झालेलं आहे बरोबर मग आता ह्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला वरून जर आपल्याला त्या साध्या वाटतात परंतु त्यात रीडिंग बिटविन द लाईन खूप आहे की प्रत्येकाला अस्तित्व आहे प्रत्येकजण त्याच्यासाठीच प्रयत्न करत आहे मग असं हरवलेल्या वस्तूंचं मिथक आणि ते मिथक आहे म्हणजे एक मिस्ट्री आहे ती अजून सापडलेलं नाही म्हणजे आपणच आपल्याला शोध घेतो आहे म्हणजे जसं आपण म्हणतो कोण आहे बाबा मी कोण आहे जगाला पडलेला प्रश्न आहे की हू आय एम त्या पद्धतीचं ते नेन आपण हरवलो आहे कुठं हरवलं आहे याचा तुम्ही शोध घ्या आत्मशोध घ्या स्वतःचा शोध घ्या तर तुम्हाला ते सापडेल सरते शेवटी ज्यावेळी आपण आपला शोध घेतो त्यावेळी काही ना काहीतरी आपल्या हाती नक्कीच लागतं असं मला मनापासून वाटतं